मी ऑनलाइन ड्रेस ऑर्डर केला होता तो ड्रेस जसा दिसत होता तसा आलाच नाही घरी आल्यावर मी बघितले की तो मोबाइलमध्ये ऑनलाइन शिवलेला दिसला घरी आल्यावर नुसता प्लेन कापड आणि त्याचा कलरपण चांगला नव्हता को ड्रेसचे पूर्ण धागे निघत होते आणि कापड वगैरे पण चांगला नसल्यामुळे मी त्या त्या ऑर्डरला परत केले आणि फायबर पण छान नव्हता आणि डिझाईन पण आवडली नाही मला आणि व आणि कलर वगैरे पण चांगला नव्हता एवढा काही जसं दिसत होता तसा नव्हताच तो कम्फर्टेबल पण नव्हता मला त्याची साइजपण मोठी नव्हती आणि साइजपण